हॅलो सत्कार हॉटेलला कॉल लागलाय का माझा सर मी धामनीवरून बोलत आहे मला ऑर्डर द्यायची आहे आपल्या रेस्टॉरंटला सर ॲक्चुअली माझा बर्थ डे आहे आणि माझा बर्थ डे असल्यामुळे मुळे मी पार्टी अरेंज केलेली आहे आणि शंभर ते दोनशे लोकांचं मला ऑर्डर करायचं आहे आपल्या रेस्टोरंटमधून तर सर तुम्ही तुमचा मेनू दाखवसाल का मला मेनूमधे काय काय आहे तुमच्या ओ के सर सर मला आपल्या मेनूमधून स्वीटमधे गुलाबजामुन जलेबी आणि रसगुल्ला पाहिजे आणि आणखी मेनूमध्ये जे नमकीनमधे आहे एक्स्ट्रामधे त्याच्यामधे मला नूडल्स मॅगी हे चालेल आणि चायनीजमध्ये मला फ्राईड राईस मन्चुरियन बस चालेल एवढं हो सर आम्ही माझे शंभर ते दोनशे टू हंड्रेड टू हंड्रेड पीपल आहे ओ के टू हंड्रेड पीपल आहे टू हंड्रेड पीपलसाठी काय कॉस्ट लागणार मला ठीक आहे ना सर शंभर रुपये पर प्लेट लागणार का मला ओ के ओ के ठीक आहे ना सर शंभर रुपये पर प्लेट जास्त होणार तुम्ही मला काही सवलत देसाल का पर प्लेट पर कॅन्डिडेट कारण सर मी दोनशे प्लेट्स मागवत आहे तर काहीतरी डिस्काऊंट मिळायला हवं मला ठीक आहे ना सर नव्वद रुपये पर प्लेट पर पण चालणार मला आणि हो सर मला डिलीव्हरीची तारीख आहे एकवीस तीन दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात वाजता तर तुम्ही मला या तारखेला आणि या वेळेला व्यवस्थित जर माझं ऑर्डर तुम्ही मला डिलीव्हर करसाल तर सर मी तुम्हाला अॅडव्हान्स आत्ता पेड करतो का आणि ऑर्डर झाल्यानंतर रिमेनिंग जे पण अमाऊंट आहे तुमचं मी ते तुम्हाला तेव्हा पेड करणार ओ के ठीक आहे सर धन्यवाद